मी कलाप्रदर्शनमध्ये नागपूरला गेले होते तेव्हा तिथे छान ड्रॉईंग कॉम्पिटिशन झालं होतं तेव्हा तिते खूप सुंदर सुंदर पेंटिंग्स चित्रं आणि अशा प्रकारचं काम होतं अजून एकदा सायन्स एक्झिबिशनला गेले होते ते लहान होते तेव्हा सातवी आठवीमध्ये असताना तर तिथे लहान असताना मुलं सायन्सच्या बुकमध्ये बघून खूप सारे छोटेछोटे सायंटिफिक प्रोजेक्ट करत असतात आणि असं कॉइनचा कॅन्डलचा अतिशय म्हणजे विग्यानाचा प्रयोग करून तेव्हा ते बघायला खूप मज्जा येते आणि आश्चर्य वाटते की एवढ्या लहानलहान मुलं एवढं चांगलं गोष्टीचं सायन्सचं प्रयोग करून इतकी सुंदरसुंदर प्रोजेक्ट बनवतात आणि मला पेंटिंग्स खूप आवडते करायला तर मी पेंटिंग्स बघायला गेले होते तर मला विचार येतो की इतके सुंदरसुंदर पेंटिंग्स लोकं कसे काय बनवतात मला हे शिकायची इच्छा होते आणि मला अजून भेट द्यायची इच्छा आहे मी इन्फॉर्मेशन काढणार की नंतर एक्सिबिशन आणि प्रदर्शन हे कुठे होईल